हॅलो श्रुती

हां आता तू मुंबईमध्ये आहे ना आवाज येतोय का मागून हां ते इकडे मेळ्यामधे जायचं आहे का तुला अंधेरी आहे अंधेरी स्टेशनला वेस्टर्न साईडला हो हो खूप मोठं असतं तिकडे सगळे सेलिब्रिटीज येतात पिक्चरचे हिरो हिरोईन वगैरे भरपूर येतात तिकडे तिकडे खूप मोठा पाळणा लागतो दादरला दादरला हिंदू कॉलनीमध्ये तर तिकडे खूप मोठा आर्टचं फेस्टीवल लागतं तर तिकडे बघू शकते आणि इकडे एक फेमस आहे सी एस टीचं काळा घोडा फेस्टीवल तो खूप फेमस आहे खूप मोठा आहे हां हां तर तो खूप मोठा आहे त्याच्यामध्ये लोक जातातच जातात जास्त करून आणि तो अंधेरीचा मेळा आहे ना त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज येतात सगळे पिक्चरचे आणि खूप मोठा मेळा असतो भरपूर मोठा मोठे मोठे पाळणे असतात त्याच्यामध्ये खायला पण भरपूर असतं अंधेरीला येतात हां अंधेरीला तुम्हाला ऑटो मिळेल स्टेशनपासून मेळ्याला जायला तर तिकडे ना भरपूर मोठे मोठे पाळणे खेळण्यासाठी भरपूर खायला पण तिकडे भरपूर व्हरायटी असतात तुम्हाला खेळायला पण भरपूर गेम्स मिळतील तिकडे पाळणे वगैरे वेगळे वेगळे खू हां वेगळे वेगळे पाळणे असतात तिकडे आणि आर्ट इकडे खूप छान लागतं दादरला खूप मोठं आर्ट फेश्टीवल असतं दादरला तुम्ही जसं स्टेशनला उतराल ना तर तुम्हाला तिथून टॅक्सी मिळेल हिंदू कॉलनीमध्ये जायला आणि जर तुम्हाला काळा घोडा फेस्टीवलला जायचं आहे ना तर सी एस टीला उतरून तिथून तुम्हाला टॅक्सी मिळेल काळा घोडा फेस्टीवलसाठी एक अर्धा तासाच्या अंतरावरती आहे तिकडे खूप सारे असे आर्ट्स लावलेले असतात मग तिथे लोक फोटो वगैरे काढतात असे खूप सारे अँटीग अँटीग पीस अँटीग पीस खूप मिळतात तिकडे आणि मसाज वगैरे करणारे असतात तिकडे मसाज करणारे असतात मजे बॉडी मसाज वगैरे ते चेअर्स लावलेले असतात बॉडी मसाजच्या आणि बाकी तिकडे अँटीक पीस वगैरे भरपूर असतात फोटोशूट करायला आणि असे वेगवेगळ्या आर्ट असतात जे युनिक असतात खूप जे तिथेच मिळतात फक्त इकडे बाहेर तुम्हाला कुठे मिळणार नाही तिथेच फक्त आर्ट फेश्टीवलमध्येच मिळणार इअरिंग्स असू दे किंवा हां सकाळी जाऊ शकता ना तुमी सहा वाजता आणि अजून कुठं कुठं फिरायचं आहे तुम्हाला मेळा एक अंधेरीला लागतो आणि एक वांद्रयाला पण आहे तिथे पण सेलिब्रिटीज लोक येतात वांद्रयाला बँँड स्टँडच्या इथे लागतो तिकडे पण भरपूर सारे सेलिब्रिटीज येतात तो पण एक मोठा आहे पण अंधेरीचा जास्त फेमस आहे त्याच्यानंतर वांद्रयाला लागत् अच्छा अंधेरीला जायचं आहे कां ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही